नमस्कार भारतातील रोजगार हा एक नेहमीच प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे की रोजगार आहेत आणि एका बाजूला म्हणतात रोजगार नाही पण दोघांची तुलना केली तर ह्या ठिकाणी लक्षात येईल की रोजगार भरपूर आहेत पण रोजगार आम्हाला निवडायची जी एक आमची मेंटॅलिटी झालेली आहे त्यानुसार आम्हाला कमी दर्जाचे किंवा कमी उत्पन्नाचे हे रोजगार नको आहे आम्हाला हाय फाय म्हणजे ए सीमध्ये ए सीच्या केबिनमध्ये बसून आम्हाला रोजगार कसे करता येतील हे बघतो आहे पण आज जर बघितलं तर खेडोपाडी जर आपण गेलात तर शेती हा मोठा रोजगार आहे त्या ठिकाणी अनेक कामं आज उपलब्ध आहे पण आज आम्ही छोट्या शेतकऱ्यांच्या विचारात नाही आम्ही मोठ्या कंपनीमध्ये आणि आता तर आमचं असं झालं आहे की आम्ही परदेशात जाऊ पण भारतातील रोजगार नको अशा स्थितीमध्ये आम्ही आलेलो आहोत आव्हानंही आहेत कारण आव्हानं हीच आहेत की कंपन्या रोजगार देतात पण त्याच्यासाठी असलेला जो मोबदला आहे तो कमी प्रमाणात देतात म्हणून आज प्रत्येकाला असं वाटतं आहे की मोठ्या पगाराची नोकरी मिळावी चांगला ना पगार मिळावा आणि म्हणून आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो पण आज जर बघितलं तर संधी सर्व क्षेत्रात आहेत आय टीमध्ये आहे आपण जर रेल्वे बघितली तर रेल्वेमध्ये अनेक प्रकारचे रोजगार आहेत जर तुम्ही एअरलाइन्स बघितलं तर त्याच्यामध्ये अनेक रोजगार आहेत एवढंच नाही तर साध्या साध्या जर कंपन्या बघितल्या किंवा आपण महानगरपालिका बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक रोजगार आहेत